मला लहानपणापासूनच गाणे गायला खूप आवडतात शाळेमध्ये असताना मी शाळेचे प्रजासत्ताक दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन असेल किंवा शाळेमध्ये कुठली गॅदरिंग असेल तर त्यावेळेस मी गाणं हे नेहमी म्हणत असायचो त्याच्यानंतर आता मला गाणे जे आहेत ते कोणाची हळद असेल किंवा कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांमध्ये मला गायला खूप जास्त आवडतं त्याच्या व्यतिरिक्त गाणं मी कधीकधी घरामध्ये पण गात असतो आहे ना फॅमिली मेंबर्स जे आहेत माझे तर त्यांना पण माझ्या तोंडून गाणे ऐकायला हे खूप चांगलं वाटतं माझे फ्रेंडस फॅमिली असतील किंवा आम्हीच मित्र मित्र जर कुठं फिरायला गेलो कुठलं टुरिस्ट हिल स्टेशन असेल त्याठिकाणी जर का आम्ही गेलो तर ते मला नेहमी हे गाण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि त्याठिकाणी मी गाणे जे हे आहे गात असतो गाणं गायला मला खूप जास्त आवडतं